हो मॅम बोला ना मॅम मी काल आपसेंट होते त्यामुळे मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे बोला ना मला काय वाटतं मॅम आपण हे ना रांगोळी स्पर्धा मेहेंदी स्पर्धा आपण आपलं एन्युअल फंक्शन डान्स वगैरे घेतलं तर चालेल ना म्हणजे सर्वांना मुलांना पण आवडेल ते हो ठीक आहे चालेल घेऊयात ना पण त्यासाठी आपल्याला मुलांची परवानगी पण म्हणजे मुलांचा इंटरेस्ट आहे की मी ते तुम्हा घ्यावं लागेल जाऊन हो ठीक आहे मग आणि आपण मार्गदर्शनासाठी म्हणजे यु यम ए बी एच्या मुलांसाठी आपण व्याख्याते पण बोलवले बाहेरून तर चालेल ना मॅम आपण आय पी एस विश्वास नांगरे पाटील यांंना बोलवलं तर चालेल का आणि आपल्याला मग कुठली कुठली पुस्तकं त्यांना वाचायला द्यायची वगैरे त्याचं पण नियोजन करावं लागेल हो ठीक आहे चालेल हो ठीक आहे चालेल तुम्ही मला ती लवकर पाठवा मग मी पण बघून घेते न मी पण माझ्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांची नावं उत्सुक विद्यार्थ्यांची नावे माझ्याकडे घेते आणि त्याच्यात पण तुमच्याकडे मी लवकर सबमीट करेल हो ठीक आहे चालेल ना मग आपण ये ना तर पुढच्या आठवड्यात ज्या वेळेस भेटू भेटू म मिटिंगमध्ये त्यावेळेस या सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात ना आपण आणि आपल्याला पालकांना पण आमंत्रण देऊयात असं मला वाटते आहे पालक पण जर असले तर पालकांनाही वाटेल की कॉलेजमध्ये खूपच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते शिकण्यासाठी वाचण्यासाठी वगैरे ह ठीक आहे चालेल मग पुन्हा आपण मीटिंग घेऊ त्या वेळेस करून बाकीचे डिस्कशन चालेल ना चला बाय बाय